भारताची शिक्षण व्यवस्था जी आहे ती थोडी हलाखीची आहे आणि चांगल्या प्रमाणात सुधारलेली आहे जसे की शहरी भागाची जी शिक्षण व्यवस्था आहे तिथे प्रायवेट एज्युकेशन जे मिळते जे त्याला जास्त प्राधान्य देतात पण तिथे जी फीस असते ती काही जास्तच असते आ आणि शहरी भागातली जी शासकीय शाळा कॉलेजेस आहेत तिथे थोडी शिक्षण व्यवस्था हलाखीचीच वाटते जसे की तिथे काही सुविधा उपलब्ध केल्या जात नाही त्यांना काही सामग्री चांगल्या प्रमाणात उपलब्ध केली जात नाही चांगलं शिक्षण त्यांना मी मिळत नाही तर तिकडेच ग्रामीण भागात जर आपण बघितलं तर ग्रामीण भागात जी शिक्षण व्यवस्था आहे ती एकदम विकटलेली आहे तर तिथे काहीही सुविधा असे उपलब्ध राहत नाही ज्या दर्जाचे त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे त्या दर्जाचे त्यांना शिक्षण मिळत नाही तर सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेसमोर अशी आव्हाने आहेत की त्यांनी जी क शासकीय शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जे सुविधा उपलब्ध नाही ते सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे ज्या सर्व गोष्टी सध्या ते ज्याच्यावरती अवलंबून राहू शकतात ते सर्व गोष्टी ते उपलब्ध झाल्या की शिक्षण व्यवस्था तिकडे चांगली होईल त्याची परिस्थिती सांभाळेल मग आणि जे प्रायवेट शिक्षण व्यवस्था आहे जे प्रायवेट कॉलेजेस आहे त्यांनी त्यांची जर फीस कमी केली तर प्रत्येक व्यक्ती त्यांना परवडण्याजोगे राहील ती शिक्षण व्य शिक्षण तर ते सगळीकडे ॲडमिशन घेऊ शकतात